भारतीय राजकारणी लोकांबद्दल नेहमीच आदर आहे परंतु सध्या भारतातली राजकीय परिस्थिती जर बघितली तर सगळी खिचडीच चालू आहे आणि महत्त्वाची गोष्ट भारत हा आपला खूप मोठ्ठा देश आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश आहे याच्यामध्ये लोकशाहीला हा पूर्णपणे एक नंबरला वाव दिला जातो जगात एकमेव आपला देश आहे ज्या देशात लोकशाही आज पण जिवंत आहे आणि राजकारणी लोकांचा जर विचार केला तर प्रत्येक राजकारणी नेता हा स्वतःच्या पक्षापुरता स्वतःच्या सार् स्वार्थापुरताच मर्यादित आहे आता देशाशी कोणाला देणंघेणं राहिले नाही आणि महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये तर मागच्या जवळपास दोन हजार बावीसपासून पूर्णपणे राजकारण हे असं नकोसं वाटायलं आहे ज्या गोष्टीत मला राजकारण हे एकोणीसशे त्र्याण्णव अकरावीला असल्यापासून मला राजकारण आवडतं आणि महत्त्वाची गोष्ट आहे की मी हा शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे आणि मला हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खूप आदर आहे त्यांच्यावर खूप मनापासून मी प्रेम करतो आणि महत्त्वाचं एक आहे की त्यावेळेचा राजकारणाचा दर्जा हा खूप चांगला होता आत्ता मात्र राजकारणाचा दर्जा खूप ढासळला आहे तरी माझा आवडता सध्या माझा आवडता जो राजकीय नेता आहे तो माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत मी त्यांना असं सांगेल की जो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र होता तो पुन्हा एकदा तुम्ही घडवायला पाहिजे आणि सगळे सुजलाम सफलाम आपला महाराष्ट्र झाला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट कुठल्याही जातीधर्मात आपला हा महाराष्ट्र विभागला गेलेला नाही पाहिजे आपला महाराष्ट्र जशी आपण हाताची मूठ बांधतो त्या पद्धतीनं सर्व जा जाती सर्व धर्म सगळं आपण गुण्यागोविंदानं आपल्या महाराष्ट्राला जशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक संस्कृती म्हणून महाराष्ट्राकडं बघ बघतात किंवा बाहेरच्या जगातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आज पण तिथं अभ्यास करतात किंवा मोठी मोठी विद्यापीठ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या पद्धतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक आदर्श महाराष्ट्र म्हणून आपण जो गोवला गेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही पुन्हा त्याची बांधणी करावी एवढीच अपेक्षा आहे